अशा भरपूर अडचणी येतात जे ग्रामीण भागात मोठा व्यवसाय सुरु करतात नवीन नवीन तर त्यांना मार्केट जवळ रहात नाही कुठली खरेदी करायचं असेल तर त्यासाठी खूप लांबून सामान घ्यावं लागतं प्रवासाची वोस्था रहात नाही तर प्रवास करायला अडचण जातात तिथे कुठे साधारण खूप मोठे चांगले ग्राहक रहात नाही तिथे कॉलिटी प्रकारच्या वस्तू जर ठेवल्या तर त्याला भाव मिळत नाही अशा बऱ्याचश्या गोष्टींना त्यांना आव्हान म मिळतात आणि तिथे चांगला व्यवसाय कर करायसाठी आपल्याला जास्तीत जास्त डेव्हलोपमेंट लोकांमध्ये जागृती आणि कुठल्या वस्तू घ्यायच्या कुठल्या नाही ह्याबद्दल पण आपल्या त्यांना मार्गदर्शन करायला पायजेन आणि ग्रामीण भागातल्या लोकांना जास्तीत जास्त प्राधान्य द्यायला हवे जसं जिथे बाजार आहे तर बाहेरगावचन मोठ्या सिटीतून तिथे बाजारात दुकानं त्यांनी न लावता त्या ग्रामीण भागातल्या लोकांनाच पहिले प्राधान द्यायला पाहिजे की त्यांचेच तिथे दुकानं लागले पाहिजे त्या जिथे आपण शहराच्या ठिकाणी काही ए एक्झ्युशन करतो त्या ठिकाणी त्या ग्रामीण भागातल्या लोकांनाच प्राधान द्यायला लागते की तिथे त्यांचे शॉप दुकानं लावायला पायजेन आणि त्यांच्याकडनं आपण खरेदी करायला पायजेन जेणेकरून ते खूपं आनंदी आणि प्रोत्साहित होणार की नाही बा आपल्याला व्यवसाय करायचा आणि ग्रामीण भागातच सुधरवण्याचा ते प्रयत्न करतील अशाप्रकारे आपण त्यांना एक प्रकारची मदत करू शकतो